बाईकने ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणची जे जुनी वास्तू आहेत त्याबद्दल माहिती घेतली त्यामध्ये टोटल काम हे दगडामध्ये कोरलेले आहे त्या काळात जे असणारे कारागीर यांनी अत्यंत सुक्ष्म पद्धतीने त्या ठिकाणी कोरीव काम असे केलेले आहे त्यानंतर आजिंठा वेरूळ या ठिकाणी लेण्या बघण्यासाठी आम्ही बाईकने गेलो होतो त्या ठिकाणी देखील असेच कोरीवकाम व अनेक प्रकारचे उत्खनन केलेले आहे त्यानंतर असलेले सहस्त्रकुंड या ठिकाणी पाण्याचा धबधबा आहे त्या ठिकाणी वरून पाणी पडते नदीच्या पाऊस पडते पण ते पाणी खोलवर किती खोल आहे याचा अजूनही अंत लागलेला नाही त्यानंतर शेगाव गजानन महाराज मंदिर या ठिकाणी भेट दिलेली आहे बाईकने त्या ठिकाणी गजानन महाराजाची सुक्ष्म अशी अनेक प्रकारचे सोय त्या ठिकाणी केले आहे भक्त निवास असेल भोजनाची व्यवस्था असेल अनेक प्रकारे चांगल्या पद्धतीने केलेले आहे